हॅलो कोण बोलत आहे हो सारिका डेकोरेशन फ्लावर्स आहे बोला तसं तर फुलं प्लॅस्टिकचे पण फुलं आहे आणि असे ओरिजनल पण फुलं आहेत तर प्लॅस्टिकच्या फुलाचं म्हणजे कमी रेट आहे हे प्लॅस्टिकच्या फुलाचे आहे पंधरा हजार रुपये आणि ओरिजनल फुलाचे आहे वीस हजार रुपये तर तुम्हाला कोणते अवेलेबल आहे

तर किती दिवसाचं डेकोरेशन करायचं आहे तर एका दिवसाचे तुम्ही म्हणजे ओरिजनलवाले म्हटले की डुप्लीकेट म्हटले ओरिजनलवाले तर तीन दिवसाचं येईल साठ हजार रुपये बिल हो लग्नाची तारीख हो हळदीच्या तारखेपासून या मेहेंदीच्या तारखेपासून सजावट करायची आहे तुम्हाला हळदीपासून तयारी करायची आहे हो वीस तारखेला येऊन करून देईन नाहीतर वीस तारखेला येऊन करून देईन तर वीस तारखेची एक तारीख होईल मग बावीस तारीख आणि तेवीस तारीख असे म्हणजे तीन दिवसाचे साठ हजार होतील आणि कॅश बी चालते मला आणि ऑनलाईन पण चालते तर तुम्हाला तर माझ्याच ऑफिसमध्ये यावं लागेल ना आधी तुम्हाला बघतो कोणत्या प्रकारची डिझाईन पाहिजे काय पाहिजे

लष्करी बाग गल्ली नंबर सात आवडेबाबू चौकच्या आपोजीट बाजीराव साकरेच्या बाजूला दहा वाजल्यापासून तर रात्री अकरा वाजेपर्यंत हो हो मी टु आठ इथे आल्यानंतर मला तुम्ही कॉल बी केले तरी चालते दादा जर मी नसेन तर आपला मॅसेज पण सोडून देऊ शकता तुम्ही मग तुमचा मेसेज भेटला की मी तुम्हाला कॉल करेल चालते की ठीक आहे